हा आमच्या इकडे आमच्या स्कूलमध्ये एक ॲन्युअल डेचा प्रोग्राम आहे त्यासाठी आम्हाला कपडे शिवायचे होते आमच्या ग्रुपसाठी आमचं न्यू इंग्लिश स्कूल

हो तेच तेच

म्हणजे आमचं आता थीम ठरली आहे कोळी डान्सची त्यामुळे त्या टाईपचे आम्हाला कपडे हवेत हो निवेदक असे त्याला निवेदक आहे त्याला एक सेपरेट कॉस्टूम लागेल आणि जे आमचे कलाकार आहेत त्यांना मुलींना नऊवारी साडी लागेल आणि जे मुलगी आहेत त्यांना दोन हे लागेल लुंगी आणि लुंगी लुंगी हे म्हणजे पारंपरिक हे पाहिजे हो हो आमचा आता प्रोग्राम आहे पंधरा दिवसानी आहे म्हणजे त्याआधी तुम्ही दहा पंधरा दिवस तुम्ही म्हणजे साधारण त्या द्या आधी तुम्ही येऊन मेजरमेंट घेऊन तुमच्या वेळ बघून तुम्ही कपडे हे करू शकता हो सध्या आम्ही गट

तुम्ही उद्या आलात तरी चालेल कारण आमची मुलं सगळी उद्या असणार शाळेत त्या वेळेला तुम्हाला सगळी मिळतील